एवढ्या वर्षात भारतात मनोरंजनाचा विकास झाला आहे मनोरंजनामध्ये टी व्ही आहे पिच्चर आहे नाटक आहेत वय तर अजून मनोरंजनाची वेगवेगळी साध साधने आहेत त्यामध्ये गाणी येतात खेळ येतात आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त माध्यम प्रसिद्ध आहे म्हणजे ते टी व्ही म्हणजे दृकश्राव्य माध्यम त्यामध्ये आवाजही येतो बघतो बघूही शकतो आपण ते सर्वात जास्त लोकप्रिय आहे भारतात लोकांना तेच जास्त आवडतं लोकप्रिय माध्यम तेच आहे